आम्ही ऑनलाईन वगैरे साडी वगैरे एकदा मी ऑर्डर केली होती तर ते साडी वगैरे चांगली आली होती म्हणा असं काही दुकानापेक्षा थोडी स्वस्त पण होती आणि आमचं घरपोच सेवा वगैरे राहते ते तर चांगलंच रहाते आणि खूप छान हो निघाली वगैरे साडी एकच एकदाच केले होतं आता कधी कधी करू शकतो आम्ही ऑर्डर पुन्हा याच्यानंतर तर निघाली होती चांगली कापड वगैरे छान होता असं काहीच नाही तर